वाहतुकी साधनांचा हल म्हणा किंवा समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्र आमचा जो प्रवास आहे तो सुरक्षित व आरामदायी व्हावा यासाठी आम्ही टू व्हीलर अरेंज घेतली म अरेंज केलेली आहे म्हणजे घेतलेलं आम्ही परचेस केलेलं आहे त्यामध्ये आम्ही पेट्रोल टाकून ॲट लीस्ट मिनिमम आमचं शिक्षण तरी ॲट लीस्ट कमीत कमी पूर्ण होऊ शकतं किंवा आमचं जे रोजगार संधी आहे तिथेही आम्हाला मिळू शकते हां राहिला प्रश्न आरोग्याचा आरोग्याचा तर त्यातल्या त्यासाठी आम्ही म्हणजे शक्यतो तर प्रेफर तर स आम्ही म्हणजे गाडीच करू टू व्हीलरच करू पण जर नाही जर सोपं झालं तर त्यां त्यासाठी आम्ही ऑटो किंवा रिक्षाचा आम्ही यूज करू पण अशा पद्धतीने आम्ही जो आहे आमच्या प्रवासाचे नियोजन केलेलं आहे कारण जो आहे आमची जर टू व्हीलर आहे सपोज एक्टिवा झाली किंवा स्कूटी झाली यामध्ये आम्हाला कसं पन्नास रुपयाचं म्हणा किंवा शंभर रुपयाचं जास्तीत जास्त पेट्रोल जर टाकलं तर आम्हाला मिनिमम शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं तर आम्हाला कमीत कमी तीन चार दिवस तरी निवांत जातात तर रिक्षांमध्ये आणि टू व्हीलरमध्ये हा जो डिफरन्स आहे म्हणजे रिक्षाला कमीत कमी शंभर रुपये म्हटलं की एका दिवसाला जातात आणि शंभर रुपयाचं पेट्रोल भरलं तर टू व्हीलरनी म्हटलं आम्हाला तीन दि तीन दिवस आमचे जातात तर त्यामुळे आम्ही हा असा एक प्रवासाचं नियोजन केलेलं आहे